आधी आम्ही संपर्क करत असतो व त्यांना आम्हाला म्हणजे आता आजकाल ऑनलाईन वगैरेने शॉपिंग करत असते मी एकदा ऑनलाइनमधून शॉपिंग केली तर मला माझं ना पार्सल येतं पण मी दुसऱ्याचं पार्सल आणलं तर मी रिटर्नचं नंबर आणि रिटर्नचं ऑपशनचे चूज केला आणि तिथे रिटेलरला कॉल केला व त्यांनी मग माझा मग ते त्यांनी मला मी त्या तक्रार केली व त्यांनी मला त्याच्याबद्दल दुसरं माझं जसं हो जे मी बोलवलं होतंं ते पार्सल आणून दिले व मी ते वापीस करून दिले माझं पार्सल अशी मी माझी तक्रार करेल